हां बोट केअर सेंटर का हां मला एक हेडफोन घ्यायचा होता पण तो मला ऑनलाईन स्टोअरला तुमचे दिसत नाही आहे मग ते अवेलेबल आहे का विचारायचं होतं हां वायरलेस नाही इअरपॉड्स ना विथ वायर जो रेग्युलर ओल्डवाला होता प्लगिंगचा तोवाला

नाही नाही मला हा नको आहे इअरपॉड्स किंवा हेडफोन्स नको आहेत हेडफोन्स मला वायरलेस पण नको आहेत आणि वायरचे पण नको आहेत फक्त तो रेग्युलर होता जो ब्लूटूथ असायचा त्याला आणि प्लगिन करता यायचा आपल्या फोनमध्ये जे स सॉकेट असतं त्याला तोवाला हवा होता म्हणजे ते घातल्याशिवाय रेडिओ वगैरे प्ले होत नाही ना एफ एम ॲप आपलं तर त्यामध्ये त्यासाठी ते हवं होतं मला ऑनलाईन स्टॉरला तुमच्या दिसत नाही आहेत मग तुमचं स्टॉक आहे अवेलेबल का होणार कधी असं काय याबद्दल चौकशी करायची होती हां होणारे का मग मला ब्लॅक कलरचा हवा होता हो हो हां माझा जुना होता पण त्याची वायर कट झाल्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळं नवीन घ्यायचा होता नाही नाही वॉरंटीमध्ये नाही आहे खूप वर्ष एक दोन तीन वर्ष झाले असतील एक वर्ष वॉरंटी असते ना

हां मला गिफ्टमध्ये आला होता तो म म्हणजे त्याचं हे चांगलं वाटलं मला म्हणून परत एकदा घ्यायचं होतं मला तर खराब झाला आहे ना तो त्यामुळं

ओके हां चालेल चालेल तुम्ही जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा फोन करा नाहीतर तुमचं आता ऑनलाईन दिसेलच ना अवेलेबल होईल तेव्हा

चार दिवसात का ठीक आहे ठीक आहे चाल चालेल हां ओके थँक्यू हां हां